ग्रामीण समाजात खेळ म्हणलं तर ग्रामीण समाजातली मुलं लहान मुलं खेळावर जास्त असतात लहानपणी शहरात शहरातली मुलं मोबाईलवर खेळत असतात तर त्याच्याच उलटं म्हणजे ग्रामीण याच्यामध्ये मुलं बाहेर जास्त खेळायला जात असतात पटांगणावर गिल्ली दांडू झाले कंचे अशासारखे खेळ खेळले जातात त्यामुळे मुलांना मु सुदृढ बनतात मुलं